सकाळी उठल्यापासून ते अगदी रात्री झोपेपर्यंत आपल्याला पाणी लागतंच वापरायला तसं बघायला गेलं तर सकाळी उठल्यापासनं घरातलं फरशी पुसणं म्हणा भांडी घासणं अंघोळी टॉयलेट्स ब्रश करताना प्रत्येक वेळी पाणी लागतं प्यायला पाणी लागतं स्वयंपाकासाठी पाणी लागतं गाडी धुवायला पाणी लागतं त्याच्यानंतर मी एक शेफ आहे मी रेस्टॉरंटला गेले की तिकडे आम्हाला पहिले प्रत्येकाला एक वॉश घेऊन यायला लागतो मग किचनमध्ये एंट्री असते त्याच्यासाठी पाणी लागतं हॉटेलमध्ये त्याच्यानंतर मग आत गेल्यावर किचनमध्ये आम्हाला वेगवेगळ्या भाज्या म्हणा फळं म्हणा हे सगळं धुवायला पाणी लागतं स्वयंपाक तिथे असतो त्याच्यासाठी पाणी लागतं नॉन व्हेज क्लीन करण्यासाठी आपल्याला जास्त पाणी लागतं भाज्या फळांपेक्षा त्याच्यानंतर आम्हाला किचनवेअर धुवायला लागतं तर तिकडचे स्टेज सगळे आमचे क्लीन करायला लागतात हे सगळं चालू असतं कस्टमर्स येतात त्यांना प्यायला पाणी लागतं शिवाय वेगवेगळ्या प्रकारचे आमच्याकडे मॉकटेल्स वगैरे अव्हेलेबल असतात सरबतं असतात त्याच्यासाठी पाणी लागतं हात धुवायला पाणी लागतं कुकिंगच्या वेळी काही काही गोष्टी आम्हाला फक्त स्टीम करायच्या असतात म्हणजे अफकोर्स कुकिंगमध्येच आलं ते त्याच्यासाठी पाणी लागतं त्याच्यानंतर सगळं संपल्यानंतर आम्ही रेस्टॉरंट क्लीन करतो अम आमची परत भांडी घासणं परत अख्खं हॉटेल धुण्याचं असतं तर अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी दिवसभर पाणी लागतच असतं आपल्या सगळ्यांना